मराठी भाषा ही खूप छान आणि गोड भाषा आहे मराठी माय मराठी छान मराठी अशा पद्धतीनी म्हटलं जातं मराठीमध्ये अनेक ग्रंथ प्रसिद्ध आहेत आणि त्या ग्रंथ कविता वाङ्मय ह्या सगळी त्यातली खूप सुंदर सुंदर साहित्य मराठीमधनं लिखाण केले गेलेली आहे आणि त्यातनं बरीचशी माहिती आपल्याला मिळते उपनिषदांमध्ये मराठी संदर्भात खूप लिखाण केले गेलेलं आहे